शाळेमध्ये शिक्षकांनी मुलांना शिस्त शिकवली पाहिजे जसं छान प्रकारे अभ्यास तर कराच पन बोलणं व्यवस्थित ठेवा मोठ्यांचा आदर करणे आणि जसं पण काही मुलांना अशी सवय राहते की कोणाच्या पण म्हणजे कोणी काही बोललं जसं मॅडम त्यांचेच शिक्षक जरी त्यांना काही बोलत असले तर त्यांना वर चढून बोलतात तर तसं नाही बोललं पाहिजे म्हणून शिक्षकांनी एक आपल्याकडून म्हणजे रुबाब दाखवला पाहिजे त्या मुलांना की शिक्षकांना मुलं भिले पाहिजे असं काहीतरी शिक्षकांनी केलं पाहिजे आणि शाळेमध्ये आपण जेव्हा जातो शाळेमध्ये आपण शिकतो चांगल्याच गोष्टी शिकतो आणि ते शिकून झाल्यानंतर काही वर्षांनी त्या शिक्षणाचे जसे आपण शाळेत जात होतो आम्ही असं करत होतो आम्ही शाळेमध्ये अभ्यास करत होतो हर म्हणजे सगळ्या गोष्टीची एक आठवण येते आणि त्या म्हणजे त्या आठवणी फक्त राहून जातात नंतर